कोण बोलत आहे ओ ओके बोला काय म्हणत आहात अच्छा बरं बरं म्हणजे तुम्ही पर्यटनासाठी आलेला आहात का इकडे अच्छा अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं बरं मग तुम्हाला काय मदत हवी आहे

हो हो हो तुम्ही जर पर्यटन म्हणजे पर्यटनासाठी जर तुम्ही आला असाल तर आपल्या इथे धाराशीवपासून जवळचं तुळजापूर आहे हा तुळजापूरला जायचं आहे का तुम्हाला पाहायचं आहे का हां हां आणि इथे धाराशीवमध्ये सुद्धा संभाजी उद्यान आहे जिजाऊ उद्यान आहे पुन्हा गांधी उद्यान पण आहेत हां ते तुम्ही आधी पहिलं ते पाहून घेऊ शकता आणि नंतर तुमच्या वेळेप्रमाणं तुम्ही तुळजापूरला पण जाऊ शकता चालत आहे ना हां अजून तसं जर म्हणलं जर तुम्हाला तुमचा किती दिवस मुक्काम आहे इथे दोन तीन दिवस आहात का मग दोन तीन दिवसामध्ये तसा प्लॅन करता येईल तुम्हाला एकदा आपण तुळजापूरला जाता येईल आणि तुळजापूरच्याच रूटवर नळदुर्ग म्हणून आहे तिथं पण छान किल्ला आहे आता तिथं बघण्यासारखा ह्या पावसाळ्याच्या दिवसात हां पावसाळ्याच्या दिवसात तर तिथं राणी धबधबा वगैरे असतो तो एक बघण्यासारखा आहे आहे का बरं बरं मग तसंच तुळजापूर झाल्यानंतर तुम्हाला तेर माहिती आहे का हां हां मग तेरला पण तिथं चांगलं आहे गोरोबाकाकाचं मंदिर आहे हां हं हं हां हो म्यूजीयम पण आहे ते तुम्हाला पाहता येईल म्युजीयम पण पाहता येईल तुम्ही किती जण आला आहात तुम्ही घर घरचे किती जण आहात चारपाच मग तुम्ही कसं आला तुमचं स्वतःचं वाहन आहे की तुम्हाला इथलं एखादं वाहन वगैरे बघून द्यावं लागेल ठीक आहे ओके ओके बाय ठीक आहे ओके ओके